माझं एक ध्येय आहे की मला म्हणजे म मी पहिले आय आय टीमध्ये केलं होतं प्रयत्न मला इंजिनिअरिंग करायची होती तर नाही जमलं ते मी रिटन आली आणि मग आता माझे म्हणजे वडील बोलले आहेत की बा आपण एल एल बीसाठी प्रयत्न करून बघू मला त्यातही खूप इंटरेस आहे आणि माझं ते एक व्यक्तिगत ध्येय आहे की म्हणजे मला लॉ करायचं आहे समोर एल एल बीनंतर मग एल एल एम करायचं त्याच्यानंतर मग त्याच्यावरती जन् जजेसची एक्झाम द्यायची आता मग जमलं तर मला नागपूरला लावायचे आहेत क्लासेस एल एल बीचे तर बघू आता म्हणजे आय आय टीमध्ये कसं आहे खूप कॉम्पिटिशन असते सध्या आय आय टी झालं जे डबल ई नीट या म्हणजे या याच्यातनं ना खूप या क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे हजारो संख्येने मुलं असतात मुली असतात त्यामध्ये आपला कुठे हे लागणार आहे त्या त्यामुळे मी म्हटलं की वडिलांना म्हटलं की आता मला असं काहीतरी हे करायचं आहे की म्हणजे जेणेकरून मी माझं स्वत ची लाईफ अशी जगली पाहिजे मला कोणाच्या हाताखाली नाही काम करायचं लोक माझ्याकडं आले पाहिजे मी लोकांच्या हाताखाली नाही गेली पाहिजे हे माझं एक ध्येय आहे की आप् म्हणजे असं आपल्याला कोणाच्या हाताखाली जाऊन काम करून असं पगार नाही कमवायचा लोकांना आपण पगार द्यायचा मला माझी अशी इच्छा आहे त्यामुळं मग मी म्हटलं की आता आय आय टीचा विचार करणं सोडून दिला आणि आता एल एल बीचा विचार करायचा आहे आता सध्या मी अॅडमिशन बी कॉमसाठी घेतलेली आहे कारण एल एल बीसाठी कोणतंही हे असते बी कॉम बी एस सी बी ए कोणतंही एक म्हणजे एक हे पाहिजे फक्त डिग्री आणि आपण मग ते जे थ्री आणि एल एल बीचं असं आहे की तीन वर्षाचं एक शिक्षण आहे एक पाच वर्षाचं आहे दोनमधून आपण कोणताही स्कोप आपण निवडू शकतो आणि करू शकतो खूप सारे प्रयत्न करू शकतो आणि म्हणजे एक स्वप्न आहे हे की लॉ आपल्या नावासमोर काही तरी पदवी ही आली पाहिजे आता डॉक्टर झालं तर डॉक्टरच्या नावासमोर डी आर म्हणून एक हे येतं आणि लॉयर झालं तर लॉयरच्यासमोर अॅढोकेट म्हणून ए डी व्ही अशी एक पदवी येते त्यामुळे मग माझी अशी इच्छा आहे की माझ्या नावासमोर काही तरी असं वेगळं आगळंवेगळं लागलं पाहिजे एक तरी पदवी अशी लागली पाहिजे नाव असं खाली नाही सोडायचं मला काही तरी म्हणजे आपण ज ज्याचे प्रयत्न करतो ते आपले सक्सेसफुल झाले पाहिजे आपण एवढी मेहनत करतो रात्रंदिवस तसं तर माझं सिव्हिल इंजिनिअरिंगचं स्वप्न होतं पण ते नाही मी पूर्ण करू शकले तर आता मला एल एल बीमध्ये जाऊन हे माझं एक स्वप्न आहे तर ते पूर्ण करायची इच्छा आहे त्यामुळं मी आता ए हे एल एल बीचं सक्सेसच होऊ देणार आहे नाही मागं आता हटणार नाही पण काही ना काही तरी मला आता स्वत साठी नाही पण माझ्या आईवडिलांची जी इच्छा आहे ती मला पूर्ण करायची आहे त्यांचं ते एक ध्येय आहे ते मला पूर्ण करायचं आहे आणि मला माझे जे भाऊ आईवडील यांचं यांच्याकडून खूप मला उत्तेजन मिळते याच्यासाठी की तू हे कर तू हे करू शकते याच्यात सक्सेस होऊ शकते त्यामुळं मग आता मी हे म्हणजे माझं जे ध्येय आहे ते पूर्ण करणार आहे आणि आईवडिलांचं जे स्वप्न आहे ते पण मला सगळ्यात जास्त प्रेरणा ती माझ्या वडिलांकडून मिळते या जॉबसाठी जॉब नाही म्हणता येणार याला एक एज्युकेशन एक पदवी याच्यासाठी मला माझ्या वडलं वडिलांकडून खूप म म्हणजे हे भेटतो वाव भेटतो की तू हे करू शकते तू तुझ्यात डेअरिंग आहे त्यामुळे तू बोलू शकते कोर्ट कोर्टसमोर पण तू बोलू शकते त्यामुळं मला हे माझ्या म्हणजे स्वत चं व्यक्तिगत पण ध्येय आहे आणि घरच्यांचं पण आहे तर त्यामुळे ते मी पूर्ण करणार